नमस्कार सर मी प्रशांत गुहाडी राहणार मोहदरी तर सर आम्ही मोहदरी मोहदरीला एक कार विकत घेतलेली आहे तर ती कार आपल्याला मुंबई या ठिकाणी पाठवायची आहे तर ते मला विमानानी पाठवायची होती तर विमानाचा काय खर्च होईल विमानाचं काय जे शुल्क आहे याची चौकशी करण्यासाठी मी तुमच्या विमान कंपनीला फोन केला आहे तर याची मला माहिती तुम्ही सांगावी धन्यवाद